मला प्रश्ना आला आहे तुमच्या परिवारात किती जणांकडे स्मार्टफोन आहेत ते फोनवर किती वेळ घालवतात आणि स्मार्टफोन वापरणे किती उपयोगी आहे असे तुम्हाला वाटते तुमचा स्मार्टफोन वापरून नवी कौशल्य शिकण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे एकूण सहा जणं आहेत माझ्या फॅमिलीमध्ये परिवारात आणि आम्ही चौघांकडे स्मार्टफोन आहो आहे आम्ही चौघंही अड मोठे माणसं जे आहेत त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे आणि दोन लहान मुलांकडे मात्र अजून स्मार्टफोन नाही आहे सासू आणि सासरे हे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यामुळे ते त्यांच्या आवडीनुसार काही कार्यक्रम बघण्यासाठी वगैरे स्मार्टफोन वापरतात सासूबाई पाककृती बघणे भजन कीर्तन ऐकणे यामध्ये दिवसभरात साधारणतः दीड ते दोन तास स्मार्टफोनमध्ये घालवतात सासऱ्यांना संगीताची आवड आहे त्यामुळे यूट्यूबवर जुने चित्रपट गीते पाहाणे तसेच आता वयोमानानुसार घराबाहेर पडता येत नसल्यामुळे फोनवरच मित्रांशी गप्पा मारणे व्हॉट्सअप कॉल करून व्हिडिओ कॉल करून प्रत्यक्ष भेटीचा आनंद घेणे ह्यामध्ये दोन ते अडीच तास दिवसातून ते मोबाईलवर घालवतात मी माझी बरीचशी कामे स्मार्टफोनवर करते तसेच आजकाल व्हॉट्सअप हेही खूप प्रभावी माध्यम असल्याने त्यावर जास्त वेळ जातो कोणाशीही संवाद साधण्यासाठी त्याचा फार चांगला उपयोग होतो तसेच मी ही यूट्यूबवर पाककृती बघणे गाणी ऐकणे ह्यासाठी स्मार्टफोनचा वापर करते त्यामुळे माझाही तीन चार पाास वेळ स्मार्टफोन वापरण्यात जातो माझा नवरा हा त्याच्या व्यवसायासंबंधीची सर्वच कामे स्मार्टफोनवर करत असल्याने त्याचा बराचसा वेळ म्हणजे जवळजवळ दिवसातील सहा ते आठ तास फोन वापरण्यात जातो सध्या स्मार्टफोन वापरणे हे अत्यंत उपयोगी आहे स्मार्टफोनमुळे मी बरीचशी नवीन नवीन कौशल्य शिकले जसं की ऑनलाईन बँकिंग करणे बँकेचे सर्वच व्यवहार जवळजवळ ऑनलाईन होत असल्यामुळे कित्येक दिवसात प्रत्यक्ष बँकेच्या भेटीचा योग आलेला नाही आहे बँकेचे सर्व व्यवहार अक्षरशः एका क्लिकवर होतात त्याचप्रमाणे ऑनलाईन खरेदी करणे गॅस बुकिंग सिनेमा नाटक ह्याची तिकिटे खरेदी करणे प्रवासाला जात असू तर बस रेल्वे विमान तिकीट खरेदी करणे हॉटेल बुकिंग करणे असे कित्येक कामे स्मार्टफोनमुळे खूप सोपी झालेली आहे तसेच विविध बिलांचे पेमेंट करणे हेही स्मार्टफोनमुळे अतिशय सोपे झालेले आहे अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट मुलांच्या शाळा या कोविड काळामध्ये स्मार्टफोनमुळे खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी बसून त्यांना अटेंड करता आल्या त्यावेळी झूम मीटिंग गुगल मीट हे वापरणं मी शिकले त्याचबरोबर स्मार्टफोन वापरून काही डॉक्युमेंट्सच्या पी डी एफ फाईल कन्व्हर्ट करणे काही डॉक्युमेंट अपलोड करणे अशी बरीच नवीन कौशल्य मी शिकले खरंच स्मार्टफोनमुळे जीवन खूप सुखकर झाले आहे